हां नमस्कार सर मला नवीन कनेक्शन घ्यायचं आहे तर माझा जो नवीन पत्ता आहे तर तो असा आहे प्रियंका कॉलनी हां हां प्रियंका कॉलनी नियर गजानन टेम्पल ओके हां प्रियंका कॉलनी नियर गजानन टेम्पल शेगाव नाका अमरावती ओके सहाशे सहासष्ट एकशे चार हा पीन आहे तर या पत्त्यावर सर तुम्ही लवकरात लवकर मीटर बसवून द्या ओक्के सर ठीक आहे उद्याला ठीक आहे सर धन्यवाद सर